उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असून बहुतेक शेती ही कोरडवाहू आहे ह्या जिल्ह्याला मोठी धरण अथवा नदी नाही त्यामुळे पाण्यासाठी उजनी धरणावर अवलंबून राहावे लागते त्यासाठी उजनी धरणाचं पाणी कोळेगाव सीना कोळेगांव ह्या धरणात सोडण्यासाठी जी योजना आखली आहे ती बऱ्याच वर्षापासून पूर्ण झालेली नाही ती जर आल्यास आपल्या भूम परंडा ह्या जिल्ह्या जिल्ह्यातील तालुक्यांना त्याचा खूप फायदा होण्याची शक्यता आहे तसंच ह्या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत जसे की तेरचे तेर आणि नळदुर्ग यांचा विकास करण्याची सरकारची योजना आहे त्या त्याबाबत झाले की तुझे साठ सेकंद